मी अजिंठा या ठिकाणी गेलो होतो तिथे दगडामध्ये पूर्ण मोमो लेणी आहे ती लेणी बघून मी खूपच भारावून गेलो एका दगडा मोमोपासून त्यांनी जवळपास पंधरा ते वीस मोठमोठी लेण्या तयार केलेल्या आहे त्यात लेण्यामध्ये खू खूप मोठे असे मोठमोठे गौतम बुद्धाचे मूर्ती आहे गौतम बुद्धाची मूर्ती आहे माझी अपेक्षा होती त्या अपेक्षापेक्षाही मला त्या ठिकाणी खूपच मोठं असं अनुभव आलेला आहे आणि तिथं मला वाटलं नव्हतं की अजिंठा रेन लेणी एवढी सुंदर असेल माझी जी अपेक्षा होती ती अपेक्षा ही खूप खूप खूप असं छान आहे